आंघोळ करायला पाणी लागते कपडे धुवायला पाणी लागते धुणं धुवायला पण पाणी लागते घर पुसायला पाणी लाग तोंड धुवायला पाणी लागते घरातली साफसफाई करायची असेल त्याला पण पाणी लागते आणि संडास बाथरूमलाबी पाणी लागते आणि कुठं प्यायला पण पाणी लागते सैपाकाला पण लागते आणि पाण्याची खूप गरज खूप खूप गरज असते